प्रवासामध्येही खूप जणं हॉस्पिटलमधून येतात किंवा कुठून पण येतात आणि सरळ त्यांच्यासोबत आपला संपर्क येत असतो अशा समस्येला खूप वेळा सामना करावे लागतात त्यामध्ये त्यांचा आणि आपला प्रत्यक्ष संपर्क येत असल्यामुळे संसर्गजन्य रोग होण्यास सुरुवात होतो त्यामुळेच कोविड नाईनटी हासुद्धा जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्यासनी आपण डायरेक जाऊन प्रवासामध्ये काही पण खातो तेच तोंडावाटे जाते आणि बीमारीची लक्षण तर या ह्या एक सर्वात मोठा या आव्हानाला प्रवासामध्ये सामना करण्यास सुरुवात झालेली आहे